एकदा मी ड्रायवरसोबत म्हणजे मी आणि ड्रायवर दोघंच होतो गाडीमध्ये टाटा सुमो गाडी होती आणि गावा गावाला निघालेलो आणि जाताना रस्त्यामध्ये एक ॲक्सिडेंट झाला होता बाइकवर एक मुलगा आणि त्याची आई म्हणजे कोणीतरी त्यांना ठोकून पळून गेलेलं आणि त्यांच्या डोक्यातून रक्त येत होतं माझ्यासमोर भरपूर गाडीवाले गेले पण त्यांनी गाडी थांबवली नाही त्यांना नेण्यासाठी एक दोघांना विचारलं मी की इनफॅक्ट माझा ड्रायवर पण बोलला सर नको कारण आपणच म्हणजे टेंशनमधे येऊ आपल्यालाच पुलिस प्रश्न विचारतील वगैरे पण त्या वेळेस मला असं वाटलं की त्यांचा जीव वाचवणं गरजेचं आहे कोणीच त्यांना हे देत नाही ड्रा नंतर ड्रायवर बोलला की आपल्या गाडीचे जे सीट कवर आहे ते व्हाइट आहेत ते सगळे रक्तानी माखतील जर आपण त्यांना घेतलं तर आणि बाकीचं पोलिसांचं दुसऱ्यांचं पण टेंशन त्याच्या ॲक्सिडेंटचं आपल्याच अंगावर येईल तरी पण मी विचार केला आणि त्या दोघांना गाडीच्या मागच्या सीटवर बसवलं म्हणजे त्याच्या डोक्याला आधी रुमाल वगैरे होते त्यांनी पट्टी बांधून घेतलं बसवलं जवळच्या हॉस्पिटलमधे नेलं आणि तिथूनच हॉस्पिटलवाल्यांनी सांगितलं पोलिस केस करायला लगेच त्यांनीच बोलवलं पोलिसांना पण सांगितलं पोलिसांनी आम्हाला कही हे नाही केलं उलट मदत केली म्हणून कौतुकच केलं आणि त्या दोघांचे प्राण वाचले जर त्यांना ल वेळीच जर हॉस्पिटलमधे ने नेलं नसतं कुणीच तर कदाचित त्यांचा जीव गेला असता तर ह्या गोष्टीचा मला अभिमान आहे कारण मी त्या वेळेस तो करेक्ट डिसीजन घेतला आणि त्या दोघांना गाडीमध्ये बसवलं तर त्याचा मला भरपूर अभिमान आहे